हिरो आणि हिरोईन ज्या ज्या खोट्या अफवा फैलावतात ते असं काही नसते ते खोटंही असू शकते कारण ते खूप फेमस असतात बॉलीवुड इंड्री इंडस्टीची मोठी मोठी हिरो हिरोईन्स असते त्यामुळे त्या त्यांच्या खूप थो थोड्या गोष्टींचा खूप मोठा इश्यू क्रिएट केला जातो